दोन लाख पाच हजार सातशे नव्वद एक लाख एक्क्याण्णव हजार तीन सहा लाख अठ्ठ्याऐंशी हजार एकशे त्र्याऐंशी आठ लाख चव्वेचाळीस हजार आठशे अठ्ठावीस सात लाख नव्व्याण्णव हजार एकशे एकवीस